हो मला ॲमेझॉन ॲपचा खूप खराब अनुभव आला आहे मी ॲमेझॉन ॲपवरनं लग्नाला जाण्यासाठी ड्रेस ऑर्डर केलेला पण तो पण मला सात दिवसाच्या नंतर ऑर्डर आली माझं लग म्हणजे जेव्हा लग्न होतं रिश्तेदाराचं नातेवाईकाचं जेव्हा लग्न होतं त्याच्या दोनतीन दिवसाच्या नंतर ती ऑर्डर आली मला असे साधे कपडे घालून जायला लागले हा मला खूप म्हणजे वाईट अनुभव आला आहे ॲमेझॉनवरनं तर आणि त्याच्यासाठी मी रिफंडसाठी पण खूप त्यांना अप्लाय केलं की माझे पैसे रिफंड करा आता मला प्रोडक्ट नको आहे तर रिफंडसाठी पण त्यानी खूप नाटक्की केली म्हणजे सा त्यानी चारपाच दिवस लावले पाच दिवस सॉरी सॉरीच बोलत राहिले की सॉरी मी आता तुम्हाला देऊ शकत नाही पैसे सॉरी सॉरी तर मी त्यांना किती कंप्लेट केली की असं नको करा पैसे तरी परत द्या ना तुमची ही ॲप खूप म्हणजे चांगला नाही आहे असं मी त्यांना खूप बोलले तर त्यांनी सातव्या दिवशी मला पैसे परत दिले तर ते जाऊ दे मी त्यांना त्यांच्याकडून तरी पण मी त्यांच्याकडून परत एक ऑर्डर केली तरी पण परत एक मी ड्रेस मागवला त्याच्यामध्ये पण असंच केलं त्यानी त्याच्यामध्ये ड्रेस तर चांगला आला पण कलरचा खूप इशू आला मी जो कलर मागवलेला त्याच्या विरिद्धच कलर आला कुठला तरी असं नाही चालत ना मग तर मी दुसऱ्यांना कसं रेफर करू शकते की म्हणजे ह्यांच्या ॲपमधून कपडे घ्या सामान घ्याचं मी कसं रेफर करू शकते हा मला खूप वाईट अनुभव आला